हॅलो हां बोला ना मॅम नमस्कार प्रकाश विद्या मंदिरमधून बोलते आहे हां हां बोला ना मॅम

हो मॅम तुम्ही करू शकता आपल्याकडे एल के जी सीनियर के जी फर्स्टपासून सगळे क्लासेस आहेत आणि आपल्या फीज पण कन्विनियंट आहेत तुम्ही टीचिंग क्वालिटी आणि टीचिंग स्टाफसुद्धा खूप छान आहे आणि पर्सनली प्रत्येक स्टुडंटकडे लक्ष दि लक्ष दिलं जातं फीज मॅम तरी फिफ्टी के असतील कारण त्यामध्ये ट्रॅव्हलिंग हां हां त्यामध्येच त्यामध्येच इनक्लूड असतं त्या फीजमध्येच सगळं इनक्लूड असतं ट्रॅव्हलिंग परत त्यांचे टीचिंग ट्यूशन फी सगळं हो स्कूल बस असणार ना सकाळी हां

स्कूल टाईम मॅम सेवन थर्टी टू ट्वेल्व थर्टी असतं मग त्या पद्धतीने सेवन ओ क्लॉकला आपली स्कूल बस त्याला पिकअप करायला येईल आणि त्यानंतर त्याचं दिवसाचं सगळं शेड्यूल ठरलेलं असेल फर्स्टमध्ये आहे त्यामुळे पहिला पे होईल त्यानंतर त्याचं इंट्रोडक्शन होईल सगळ्या स्टुडंटवर त्यानंतर त्याला प्रत्येक सब्जेक्टसोबत ओळख करून दिली जाईल आणि हां अशा पद्धतीने त्याचं ग्रुमिंग होईल हो टेन्थ व आहे इलेव ट्वेल्थसाठी आपल्याकडे कॉलेजेस पण अवेलेबल आहेत पण ते दुसऱ्या संस्थेचे आहेत हां एव्हरी नाही एव्हरी संडे सुट्टी असते मॅम आणि ह फुल वीक नसते आपल्या आपल्या स्कूलमध्ये स्पोर्ट्ससाठी खूप सारे अपॉर्च्युनिटी आहेत आप हां क्रिकेट आहे फुटबॉल आहे हॉलीबॉल आहे खूप सारे प्ले गेम्स आहेत छोट्या मुलांसाठी किडचे प्ले सेक्शनसुद्धा आपल्याकडे आहेत त्यामध्ये हां ॲडमिशन प्रोसेस सगळी ऑनलाईन असेल मी तुम्हाला गुगल फॉर्म पाठवून देते फिलअप करा त्यानंतर फीज भरण्यासाठी ऑनलाईन पेमेंट ऑप्शन आहे परत तुम्ही कॅशसुद्धा पेमेंट करू शकता ऑन नाही कॅशसुद्धा भरू शकता तेसुद्धा ऑप्शन आहे दोन सेक्शनमध्ये पण घेऊ शकता पण दोन सेक्शनमध्ये कसं होतं वन थाउजंड अमाऊंट वाढते ओके थँक्यू हां सीनियर